मी काय म्हणते पूजा माझा असा विचार आहे की आपण खूप दिवस झालं कॉलनीतल्या लेडीज बाहेर गेलो नाही गं तर मी तर अजंटा वेरूळ लेणी तर खूप ऐकलं आहे बऱ्याचशा लोकांनी सांगितलं आहे तिथं जायचं काय उन्हाळ्यात हो आता सध्या वेळ नाही बघ न आपण आता नेहमी जात असतो न समजा आठदहा बाया मला असं वाटतं दहा क बाया झाल्या पाहिजे आणि हो दहा सीटर वगैरे बघू आपण आणि थोडसं मोठी बघा मला असं वाटते दूरचा प्रवास आहे तर थोडी मोठीच करावं सतरा सीटरचं बघावं का कारण वेळेवर वाढू शकते न कुणी

हो मनजे मार्चमध्ये तर ऊन पण नाही राहात आणि मुलांच्या परीक्षा पण आटोपतात च्या परीक्षा मला वाटते मार्चपर्यंत आटपून जातात तर आपन मार्च महिन्यात करूया एंडिंगला थोडं तयारी तर आपण काय करूया आता दोघी थोडं बायांना विचारूया आपल्या कॉलनीतल्या तू तुझ्या एरियातल्या विचारशील तुझ्या घराकडे ज्या बाया आहे न ज्या नेहमी आपण जातो आणि मी माझ्या वाड्याकडल्या बायांना विचारीन म्हणजे मिनीमम आपण दहा ते बारा बायाच हे करू मग त्यांच्यासोबत मुलं वगैरे असतातच आणि वेळेवर पण कोणी येतो म्हणते तर त्याच्यानुसार आपण गाडीचं ठरवूया हाव हव हव हो नाही अगोदर आपण नियोजन कसं करायचं गाडीवाल्याला भेटूया आपण कोणी सप्ताहात ओळखीचा असेल तर सांगशील तू नाही तर गाडीवाला भेटूया त्याला विचारूया आपण किलोमीटरनी घेते की असं ट्रीप पूर्ण ट्रीप मिळून घेते मग त्याच्यानंतर मग त्याचं किती भाडे पडते आणि मग आपल्याला वर खापिण्याचं काय येईल त्याचं बजेट लावूया आपण मग त्याच्या पैसे काढूया समजा मला वाटते मोस्टली ए ह ए हजार रुपये वगैरे पडू शकेल पर कँडिडेट असं मला वाटते बॉ किंवा जास्त वाढली आहे तर गाडीचे भाडेही भरपूर वाढलेले आहेत असू दे काहीही असंल तरी हजार पंधराशे दोन हजारपर्यंत पकडून चाला लागते हो तुझं नक्की आय नं नक्की आहे नं

हो का कारण बाकीच्यांना प्रॉब्लेम नसला पाहिजे कारण का कोणाच्या मुलांच्या परीक्षा वगैरे व्हायच्या राहीन तर मग प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे तर सगळ्यांना सगळ्यांचं ठरवून आपण

हो हो हो ते एक तर मार्चच्या लास्ट वीकला किंवा एप्रिलच्या फस्ट वीकला जास्त उन्हाळ्यात नाही जायला परवडत कारण खूप ऊन लागते तिथलं खूप छान आहे म्हणते गं गौतम बुद्धांच्या लेण्या वगैरे म्हणजे खूप छान आहे इथे कोरीव पाहणं होते नाही का बघू आपण फक्त ऐकलंच आहे बघितलं नाही आतापर्यंत हो हो ठीक आहे बघ मग कसं होते तर सांगसील मला हो चल बाय